मुले शेती पशुपालन छोटे व्यवसाय सुतारकाम दुरुस्ती पिठाची गिरणी पोल्ट्री दूध व्यवसाय असे वेगवेगळे व्यवसाय हे घरच्या लोकांकडून शिकतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेती ही शेतकऱ्याकडून तर पशुपालन हे घरी असलेल्या गाई म्हशी मेंढ्या यांच्या पालन पालन पोषणापासून ती व्यवसाय केलेल्या जातात छोटे व्यवसाय म्हणजे की मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन वगैरे हे असे व्यवसाय हे घरच्या लोकांकडून शिकतात तर सुतारकाम हे सुताराकडून शिकतात पिठाची गिरणी ही पीठ गीरवणाऱ्या मशीन्समधून किंवा त्यांच्या ज्यांच्या घरी आहे त्या मशिन्सच्या घरी जाऊन ती काम शिकता येतात आणि पोल्ट्री म्हणजेच की कोंबड्या कोंबड्या किंवा त्या कोंबड्या वगैरेंची धंदा असलेल्या त्यांच्या इथून आपल्याला पोल्ट्री व्यवसाय शिकायला मिळते दूध व्यवसाय म्हणजे पशु पालन करून त्या पशूंपासून दूध मिळवणे हा एक व्यवसाय आहे तर दूध व्यवसाय हा पण आपण शिकू शकतो तर ह्या सगळ्या व्यवसायांबद्दल आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडून शिकता येतात तर आणि त्यांना ही पिके आणि इतर व्यवसायांबद्दल शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती त्यांचे काका भाऊ आई बाबा हे त्यांना ह्या व्यवसायाबद्दल शिकवत असतात